एवढ्या वर्षामधे भारतामधील मनोरंजन क्षेत्रामध्ये बराच विकास झालेला आहे त्यामध्ये प्रसारमाध्यमे जी आहेत त्यामध्ये विकास झालेला आहे त्यानंतर इंटरनेट आलेलं आहे तर ऑनलाइन पण बऱ्याच गोष्टी मनोरंजनाच्या बघितल्या जातात वेगवेगळ्या साइडवरून इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब ट्विटर ह्या सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो आहे त्याच्यामध्ये सर्वात लोकप्रिय जे प्रकार आहेत मनोरंजनाच्या क्षेत्रामध्ये तर ते आहेत प्रामुख्याने जे सादर केले जाणारे माध्यमं आहेत जसं कला लावणी आहेत किंवा नाटकं आहेत किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आहेत तर ह्या सर्वां मध्ये सादरीकरण केल्या जाते आहे सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना बघायला आवडते त्यांचं मनोरंजन केले जाते त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना जे बघायला आवडतात तर ते आहे कार्यक्रम मांमधून जे सादर केले जाणारे भारतातील प्रामुख्याने दर्शवले जाणारे लावणी पोवाडे आणि नाटक हे जास्त लोकांना बघायला आवडतात आणि ते आवडीने बघतात त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती सादरीकरण केले जाते